माझ्या बागेमध्ये आंबा पेरू पुन्हा अजून चिक्कू जांभळं वगैरे हे असे झाडं आहेत मोठं म्हणलं तर वड आहे वडाचा आपल्याला सावलींचा विसावा भेटतो आणि छोटे छोटे रोपं आहेत कण्हेर आहे गोकर्ण आहे पुन्हा चाफा चमेली ही सुुद्धा अशी झाडं आहेत तर त्याच्यामुळे काय आहे ते पक्षीसुद्धा आमच्या बागेमध्ये माझ्या बागेमध्ये येतात कारण काय पेरू खाण्यासाठी हा राघू येतो रा राघू चिमण्या वगैरे सगळं येतात खारुताई आपली तर रामाची आवडती खारुताई ती पण येते अशी चुटू चुटू खाते काही पण दाणे वगेरे असे पेरूचे खाली पडलेले वगैरे आणि पुन्हा कुत्रे वगैरे येतात गाई पण येतात तर आम्ही त्यासाठी जनावरासाठी एक असा हौद बांधलेला आहे तिथं पाणी भरून ठेवतो मग सगळे जनावरं आले की ते पाणी वगैरे पितात आणि झाडाखाली मांजरी वगैरे य येतात असं विसावतात कुत्र्यांना तर थोडीशी जा थंड जागा असली की कुत्रे असं निवांंत आपलं झाडाखाली बसतात आनि फुलपाखरे वगैरे छोटे छोटे असे पक्षी कीटक मुंग्या वगैरे पुन्हा गांडूळ गांडूळ हा तर आपल्या बागेचा मेनच आहे आपण गांडूळामध्ये बागेमध्ये आपण असच बा गांडूळ असल्याशिवाय आपण म्हणजे बागेमध्ये आवश्यकच आहे गांडूळाचा ते सुुद्धा आहेत त्याच्यामुळं असे छोटे छोटे उंदरं वगैरे येतात मग उंदरासाठी मांजर उंदराला पकडायला मांजरही येते आणि असे बरेच प्राणी वगैरे येतात आणि मला माझी बाग फार आवडते त्याच्यामुळे मीसुद्धा निवांंत मोठ्या झाडाखाली अशी आरामशीर दुपारच्या वेळेला बसते त्याच्यामुळे सगळ्या पक्षांचीसुद्धा माझी मैत्री झालेली आहे